मुलांना आपण बघतो की शाळेमधून देखील उपक्रम त्यांना करायला देतात याचं मेन कारण म्हणजे की अभ्यास करून मुलांच्या मुलांवर जो ताणतणाव पडलेला असतो तो या उपक्रमामुळे कमी होतो व उपक्रम दिल्याचा मेन हेतू म्हणजे मुलांना नवीन नवीन कार्य करण्याची संधी मिळते त्यांना नवीन काम करायला आवडते व त्यांच्या आवडीनिवडी देखील आपण नवीन या उपक्रमामधून समजून घेऊ शकतो जसं की आपण घरी पण मुलांना नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज द्या देतो जसं की शाळेतून त्यांना प्रोजेक्ट वगैरे सांगतात एखाद्या पक्ष्याची माहिती गोळा करा किंवा एखाद्या खेळाविषयी असे उपक्रम देतात किंवा घर बांध छोटंसं घर तयार करणे आकाशकंदील तयार करणे अशा विविध प्रकारचे उपक्रम मुलांना शाळेतून दिले जातात तर आपण घरी कोणते कोणते नवनवीन उपक्रम आपल्या मुलांना देऊ शकतो तर जसं की स्वयंपाकघरात जसे बाया स्वयंपाक करतात तर जास्त काहीच नाही पण मग त्या छोटा मुलं तिथे बसतो ते भांडे वगैरे खेळतो हा पण त्याच्यासाठी एक उपक्रम झाला जसं की त्याला नवीन नवीन किचनमधले काय आहे त्याची माहिती पडते हे कशासाठी वापरतात हा पण एक उपक्रम झाला जसं की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लहान मुले मातीची घरे बनवतात छोटी छोटी चूल भांडी हे सर्व मुलं मातीचे बनवतात हा पण एक उपक्रम आहे ह्या उपक्रमामुळे मुलांच्या मेंदूला चालना मिळते एवढंच नव्हे तर त्यांची मानसिकता शारीरिक विकास चांगला होतो वाढीला उत्तेजन मिळते एवढंच नव्हे तर आपण मुलांना बाहेर खेळायला पाठवले पाहिजे बाहेर खेळायला पाठवल्याचे मेन कारण म्हणजे की त्यांना आजूबाजूच्या परिसराची माहिती होते नवनवीन खेळ आहेत ते खेळ कसे खेळले जातात त्या खेळासाठी कितीजण लागतात व जुन्या काळी आपण जे खेळ खेळत होतो ते आत्ता मुलांना खेळायला द्यायला पाहिजे जसं की आपण बघतो मोबाईलच्या यामु मो मोबाईलमुळे लहान मुलांना बाहेर पडता येत नाही तर हा मोबाईल थोडा साईटला ठेवून मुलांना नवनवीन उपक्रम दिले पाहिजे यामुळे मुलांचे कौशल्य देखील वाढते शाळा कॉलेजेसमध्ये मुलांना उपक्रम दे दिले जातात याचं मेन कारण म्हणजे त्यांना अभ्यासाचा ताणतणाव निर्माण न नाही होत अभ्यासात अभ्यास देखील करता करता आपण त्यांना उपक्रम दिले पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे की काही वेळेस मुलांना नुसा अभ्यास अभ्यास अभ्यास म्हटलं की त्यांना त्यांच्या मेंदूवर ताण पडतो त्यांची मानसिक स्थिती चेंज होते यासाठी देखील उपक्रम दिला जातो शरीराला जास्त स्ट्रेस पडला तर मुले आजारी वगैरे पडतात त्यासाठी देखील आपण उपक्रम वगैरे देतो उपक्रम दिल्यामुळे मुलांची मेंटेलिटी चांगली होते त्यांना विचार करण्याची क्षमता वाढते